मुळात बऱ्याच लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे किंवा काही एन जी ओज ज्या आहेत त्यासुद्धा पुढे येत आहेत स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत की ज्या मुलांना खरंच आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचती करावी पोहोचली जावी आणि जे इच्छुक आहेत व्यक्ती तर त्यांच्या मा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहचावी या दृष्टीने बऱ्याच स्वयंसेवी संस्था सतत प्रयत्नशील असतात या बाबतीमध्ये आणि त्याला बऱ्यापैकी यश येताना पण दिसतं आहे आणि बरीचजणं आपलं दान कुणाला कळू नये अशा दृष्टीनेसुद्धा गरजू विद्यार्थ्यांना मदत करत असतात दत्तक घेणं म्हणा किंवा आपापल्यापरीने जे शक्य आहे ते बरेचजणं करत असतात अगदी एखाद्या विद्यार्थ्याला दत्तक घेता येणं शक्य नसेल त्याचा पूर्ण खर्च करता येणं शक्य नसेल तर फुल न फुलाची पाकळी म्हणून कधीतरी वर्षाच्या सुरुवातीला काही पुस्तकं दिली जातात भेट म्हणून किंवा काही वह्या दिल्या जातात की ज्याचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांना व्हावा किंवा सरकारी योजना पण काही आहेत पण त्या गरजूंपर्यंत कितपत पोहोचतात याची तितकीशी कल्पना नाही आहे त्यामुळे त्या बाबतीत बोलणं योग्य ठरणार नाही पण जागरूकता बऱ्याच जणांमध्ये आहे आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पोहोचती होत असते